तसं पाहिले तर सर्वच कोणत्याही ठिकाणी गायनासाठी बोलवले तर ला म्हणजे कोणतीही भीती अथवा लाज बाळगता येत नाही पण तसे पाहिले तर कार्यक्रम म्हटलं तर भजन ज्या ठिकाणी असेल किंवा कीर्तनाच्या ठिकाणी मला गायला खूप आवडते कारण मला वारकरी संप्रदायामधील जे अभंग आहेत हे गाण्यात खूप म्हणजे खूप आवडते त्यामुळे ज्या ठिकाणी भजन किंवा कीर्तन असते अशा ठिकाणी मला गायला खूप आवडते त्याचबरोबर मी तबलावादक असल्यामुळे तबल्याची साथसुद्धा मला अत्यंत चांगल्या प्रकारे देता येते आणि तसं पाहिले तर मग कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये अथवा इतर ठिकाणीसुद्धा मी गाणे गायलं आहे मात्र जी जो आनंद आणि जी मजा भजनामध्ये येते ती कशातच नाही त्यामुळे मला भजनी मंडळांसोबत गाणे गायला खूप आवडते